नमस्कार मॅडम मी वनिता बोलतेय आम्हाला ॲक्चुली ना होलसेल दरांमध्ये नाही का साड्या आणि काही ड्रेसेस घ्यायचे होते तर तुमच्या शॉप्सबद्दल नाही का मी ऐकलं होतं की खूप छान कमी दरांमध्ये नाही का होलसेल रेटमध्ये छान मिळतात बा साड्या आणि ड्रेसेस तर काय म्हजेन् साडयामध्ये किती व्हरायटीन् किती प्रकारच्या व्हरायटीचे प्र आहेत तुमच्याकडे

काय ऑफर आहे मजेन् ऑफर वगैरे आहे ओके अच्छा अच्छा बनारसी सिल्क पॅटर्नमध्ये वगैरे भेटून जाईल ना तुमच्याकडे आणि काय प्राईसमध्ये आहे मॅडम मजे स्टार्टिंग किती

अच्छा ओके मिनिमम जर आता आम्ही एक डझन साड्या घेतल्या सपोझ तर त्या आम्हाला कितीपर्यंत पडतील म्हजे अंदाजे आम्हाला कर्नाटकी सिल्क पॅटर्नमध्ये पाहिजे आणि काही पैठणी पॅटर्नमध्ये पाहिजे मजे आता जे लेटेस्टमध्ये चालू आहेत ना ते पैठणी ते मजे सिमला पैठणी किंवा येवला पैठणी

अच्छा आणि काही कुर्तीज आहे का तुमच्याकडे कुर्तीज एंड लॅगिन्समध्ये काही व्हॅरायटी अच्छा कुर्तीचे काय रेट आहे तर काही ओके त्यामध्ये कोणते पॅटर्नस् आहेत मजे न कोणत्या व्हॅरायटी आहे

ओके जाॅकी या कंपनीच्या आहे का तुमच्याकडे अच्छा ओके चालेल आणि कुर्ती पण आहे म्हणजे ना असं बंगाली पॅटर्नमध्ये किंवा आपलं पेन्सिल हिलमध्ये ओके चालेल मी एखादं तुमचं एखाद्या दिवशी तुम्हाला कॉल करते आणि तुमचं शॉपला मी विझिट देते कारण मला दिवाळीनिमित्त घ्यायचे होते जास्त जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नाही का होलसेल दरामध्ये घ्यायचे आहेत आमचे रिलेटीव पण तेवढे आहे आणि ॲक्चुली माझे काही कस्टमर्स पण बनलेले आहे तर त्यांना पण थोडेफार द्यायचे होते साड्या नाही का त्या निमित्ताने मला घ्यायचे होतं हो हो हो दिवाळीनिमित्त द्यायचेत् मला या

नाही नाही मी येऊन घेऊन जाणार की त्या ओके चालेल मग